हां बोल ना नाही यार तू साखर खूप प्रमाणात खातो आहेस असं नाही का वाटत तुला अरे मग कमी कर कमी कर ना साखर कमी कर ना

नाही खूप खूप खूप साखर होते आहे तुझी असं नाही का वाटत तुला अरे तू श्रीखंड आवडीनं खातोस मग मग असं कसं चालेल मग प्रचंड साखरेचं प्रमाण आहे तुझं हे काही चांगलं नाही हे बघ हे बघ मी तुला एक गोष्ट सांगतो मध हे सुद्धा गोड आहे बरोबर आणि मध जे घेतोच बरोबर ना हां आणि आता शिरीष थम्सअप आणायला गेला तर थम्सअपमध्येसुद्धा साखर प्रमाणात असते सो साखरेचं प्रमाण कमी असणं हे खूप गरजेचं आहे असं नाही का वाटत तुला मग मग त्यापेक्षा तू एक काम घे तू फळं चांगली मिळतात फळं फळं घेत फळं खा जसं काही सफरचंद असतं पेरू चिक्कू हे बघ परत तू चिक्कू म्हणतो चिक्कू कसं चालेल सांग चिक्कूमध्ये साखरेचं प्रमाण किती भरपूर असतं मग हे तुझ्या तब्येतीसाठी हे चांगलं नाही मग त्यामुळं चिक्कू वगैरे खाणं मला नाही सफरचंद खा त्यानंतर पेरू खा वेगवेगळी फळं आहेत खाण्याजोगी हो खा ना पण म्हणून म्हणलं साखर म्हणजे तू चहा तुला आवडतो मला माहिती आहे पण चहाचं प्रमाणात साखर कमी घाल किंवा मला वाटतं बिन साखरेचा चहा घेतलास तर उत्तम गोड पदार्थ हे हो ए एक एखादा गोड पदार्थ खाल्लास तोही कमी प्रमाणात तर कळतं तू एकदम श्रीखंड पण आहे आवडतं आणि मध त्याच्यावर मला ह्याच्यावर मध घालून दे पंचामृतावर सगळं गोड गोड होतं आहे अरे नको अरे गोड खाऊ नको त्यापेक्षा तू फळं खा वेगवेगळी तुझं आपलं आरोग्य व्यवस्थित राहण्यासाठी साखर हे विष आहे त्यामुळे साखर हे खाणं अति साखरेचं प्रमाण हेही शरीरासाठी धोकादायक आहे त्यामुळे कुठलीही गोष्ट मी पर्यायी गेल्या गोष्टी ह्या ठेव फळं खा सफरचंद तर भरपूर खा पेरू असतात वे ड्रायफ्रूट्स पण तब्येतीसाठी ज्यात साखर कमी असे पदार्थ कुठलेही खा तू नक्की नक्की साखरेचं प्रमाण नको साखर नको खाऊ जास्त शरीरासाठी चांगली नाही ती